सगळ्यात महत्त्वाचं तर शरीराची लवचिकता जर वाढवायची असेल तर आपण सगळ्यात आधी रोज प्रत्येकानी बारा सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करायला हवी कारण सूर्यनमस्कारामधून प्रत्येक आपल्या आवयवाला म्हणजे अगदी डोक्यापासून आपल्या पाया पर्यंतच्या प्रत्येक अवयवाना तो व्यायाम होऊन जातो त्याच्यामुळे जर तुम्हाला शरीराची लवचिकता वाढवायची असेल तर तुम्ही सर्वप्रथम सूर्यनमस्कारापासून सुरुवात करा भलं आधी सुरुवातीला पाच सूर्यनमस्कार करा त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही ते बारापर्यंत घेऊन जाऊ शकतात त्याच्यानंतर योगामध्ये बरेचसे असे प्रकार आहे की आपण गो गोमुखासन करू शकतो शल्भासन करू शकतो भुजंगासन करू शकतो आष्टांंग आसन करू शकतो अशा अनेक प्रकारची योगासनं आहे जे तुम्हाला लवचिकता आणि ताकदसुद्धा वाढवू शकतात आणि त्यात अजून ही झाली शरीराची ताकद मनाची ताकद जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही रोज एक दहा ते पंधरा मिनिट साधारणतः तुम्ही प्राणायाम करायला सुरुवात करा त्याच्यामुळे तुमच्या मनाचीसुद्धा ताकद वाढायला सुरुवात होईल